हां बोला मॅडम कशा व्यतिरिक्त अच्छा तर तुम्ही एकटे ट्रॅव्हल करता आहे तर तुमी ह्याच्या आधी कुठे कुठेही ट्रॅव्हल केलं नाही का एकट्या बरं तर तुम्हाला जर इथून गोव्यातून आग्र्याला जायचं आहे तर आणि तुम्ही एकटे प्रवास करत आहे तर तुम्ही एक काम करा तुम्ही एक जी ट्रॅव्हल एजन्सी असते जी तु पूर्ण अशी तुम्हाला एक पॅकेज देते तुम्ही ती बुक करा जशी आमची कंपनी तुम्हाला अशी ट्रॅव्हल सर्विस देते आणि जर तुम्ही एकटे ट्रॅव्हल करत आहात तर तुम्हाला भरपूर सारे असे सेफ्टीचे वस्तू सोबत घ्यावं लागेल जसं की बघा तुम्ही जात आहेत तर तुमच्या जी पी एस डिवाइस तुमच्याकडे असला पाहिजे तुमचा मोबाइल तुमच्याकडे असला पाहिजे आणि जर तुम्हाला चार त्याच्यामदे चार्जिंगची प्रॉब्लेम येते तर एक्स्ट्रा बॅटरी आणि पॉवरबँक असे तुम्ही कॅरी करा त्याच्यामध्ये आणि काही एक्स्ट्रा कॅशही ठेवा तुम्ही जवळ जेणेकरून जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आली आणि जर तुमच्या ऑनलाइन ट्रांजेक्शन होत नाही आहे किंवा कुठे ए टी एम नाही मिळलं तर तुम्ही त्या कॅश तुम्ही युटीलाईज करू शकता हो हो एजन्सी आमचीच आहे बघा पॅकेज आमच्याकडे तुम्ही आधी गोव्याचं म्हटलं आहे तर तुम्हाला गोव्याच्या पॅकेजमध्ये सात हजार रुपये सात दिवसाचा स्टे राहील त्याच्यामध्ये आणि जर गोव्यातून तुम्हाला आग्र्याला जायचं आहे तर तिथूनही तुम्हाला दहा हजार पडेल तो ही सात दिवसाच्या स्टे राहील तुमचा त्याच्यामध्ये तुमचा काही असे ॲमेनिटीज मिळतील जसे की तुम्हाला फूड अलाउन्स फूड आमच्याकडूनच राहील तुमच्या राहण्याचंही आमच्याकडेच राहील आणि तुम्हाला जे जा ट्रॅव्हलिंगस च्या वेळेस तुम्हाला जी जागा दाखवायची आहे त्याचं गाइडही आमच्याकडेच राहील तर काय म्हटले मॅडम असे भरपूर जागा आहेत तर एक काम करा मॅडम तुम्ही तुम्ही एकदा एजन्सीला या आणि मी तुम्हाला इथे काही असे जागेची इमेजेस आणि कुठेकुठे जाणार आहोत आणि पूर्ण रूट तुम्हाला आधीच सांगून देतो म्हणजे तुम्हाला सिक्युरिटी तुमच्या सिक्युरिटीसाठी ते बरं राहील आणि तुम्हालाही सर्व गोष्टी समजून येतील बरं ठीक आहे थँक यू मॅडम